आमच्या अलीबागच्या कोकणपट्ट्यातील ह्या आपल्या विभागात चिमणी कावळा कबुतरे घार मोर बगळा रानकोंबडा हे पक्षी खूप प्रमाणात असतात आणि या पक्ष्यांत आम्हाला जास्त पक्षी आवडतो तो चिमणी त्याच कारण असं आहे की चिमणी जी सकाळी जेव्हा पहाट होते तेव्हा चिमणींची चिवचिव ऐकायला खूप मजा वाटते आणि लहानपणापासून आम्हाला ती आईंनी एक गोष्ट सांगितलेली असते चिऊताईची ती चिऊ म्हणते चिऊताई ती एवढी फेमस झाले हा पक्षी मला खूपच आवडतो किंवा सकाळी जेव्हा पहाट होते तव् दाराशी ती चिवचिव करत मग आमची झोप मोडते न आता उजेड आई म्हणते आता उठा चिमण्या ओरडायला लागल्या उठा आता उठा त्यामुळे आम्हाला ती चिमणी आवडते